निसर्गाचा आनंद लुटण्याकरिता सुगीचे सण साजरे करण्यासाठी आम्ही बैलपोळा हा सण साजरा करतो तर बैलपोळा हा सण आम्ही असा साजरा करतो की आम्ही आधल्या दिवशी मार्केट्मध्ये जाऊन खरेदी कर नवीन कपड्यांची खरेदी करतो पूजेच्या सामानाची खरेदी करतो व बैलपोळा हास ह्या बैलपोळा साजरा करण्याच्या दिवशी सकाळी लवकर उठतो सकाळी लवकर उठून तयार होतो आणि मग देवाची पूजा करतो देवाची पूजा झाली की बैलांची गाईची पूजा करतो तसेच शेतीचे अवजारे असतात त्यांचीही आम्ही पूजा करतो आणि घरात त्या दिवशी घरात काहीतरी आम्ही गोड बनवतो जे आम्ही देवाला नैवैद्य म्हणून दाखवतो तसेच ते गाईला व गाईला व बैलाला खाऊ घालतो किंवा अर्पण करतो आणि जे शेतीचे पहिले पीक आलेले असते ते आम्ही देव तेही आम्ही देवाला अर्पण करतो गाईला व बैलाला खाऊ घालतो अशा प्रकारे आम्ही आमचा हा बैलपोळा किंवा पहिले पीक आल्यानंतरचा सण साजरा करतो